मागच्याच आठवड्यात मी सुरुची कंपनीचा मिक्सर मागवला होता भरपूर चांगला आहे त्याच्यासोबत मला तीन भांडे भेटली त्या भांड्याची जी कॉलिटी आहे स्टेनलेस स्टीलची आहे जी पाती आहेत ती चांगली आहेत एकदम म्हणजे बेश कॉलिटीची आहेत मसाला आपल्याला जसा पाहिजे तसा बारीक होतो जाडसर पाहिजे जाडसर होतो वरची जी झाकणं दिलीत ती एअर पॅक बसतात म्हणजे बाहेर उडण्याची शक्यता जरा पण नाही आहे मिक्सरची जी वायर कॉर्ड दिलीय ती बऱ्यापैकी लांब आहे म्हणजे आपण थोडंसं लांब सॉकेट जर आपलं लांब असेल तरीही त्याचा वापर करू शकतो आणि आवाजपण एवढा काही जास्त येत नाही वाइंडिंग मला वाटतं भरपूर चांगली आहे म्हणजे त्यांने देण्या देणाऱ्याने मला सांगितलेलं जो डिलिव्हरी करायला आलेला आणि त्याचं इलेक्ट्रिक कंजम्शन पण भरपूर कमी आहे तर मला हा जो मिक्सर आहे तो भरपूर आवडला